हा बोला हो हो बोला अच्छा तर कधी करायचीय अच्छा केस वगैरे असे खराब झालंय का तुमचे ह कट वगैरे मिळून जाईल कट वगैरे करता येते आणि वॉश पण करता येते हेअर स्पा वगैरे करायची आहे हां तर ठीक आहे ना दोन दिवसांनी तुम्ही येऊन जाल पैसे हेअर स्पा चे मी अडीच हजार घेते ह तर अडीच हजार अडीच हजारमध्ये पूर्ण येऊन जाईल ह कट ह हेअर वॉश वगैरे सगळंच कमी तर नाही होणार पण तुम्ही आधी येऊन या इथे पार्लरला आणि नंतर बघते मी केस कसे आहे काय आहे तर दोन दिवसांनी तुम्ही बारानंतर येऊ शकता बारा ते चार येऊ शकता तुम्ही अच्छा तर या नंबरलाच पाठवायचं ना ठीक आहे धन्यवाद